आमच्या परिवारातल्या दीर्घ इतिहास असणाऱ्या आठवणी लग्न वगैरे असले किंवा गोंधळ जागरण आणि ते हळद याचे कार्यक्रम सगळे ते त्यास परितीने पार पाडतो आम्ही अजूनही ते आणि आता हे सणावारांचे तसेच आईवडिलांना जेवण करणे आख्खाजी पितरं हे असे ते असेच करा लागतात ते जुनीच परंपरा चालू आहे अजून लग्नामध्येपण तसंच आहे रुखवतं काढणं गाणे म्हणणं लाडू वगैरे सगळं असंच करत राहतो आणि आणि हेच जुनी पद्धत तीच आहे मुलांना पण तेच सांगायचं आहे की जुनी परंपरा ती चालूच ठेवायची आहे मंदिरात जाणे देवीला वगैरे गोंधळ केला किंवा भजनं वगैरे सगळं म्हणून असे करून ते चालू आहे सांगणार त्यांना असेच आहे आमचं